तायडे गो किती वेळ लागणार आहे खूप वेळ झाला ना ॲटोरिक्षामध्ये बसून किती वेळात पोहोचणार आहे आता अजून किती थांबवत आहे ॲटो लवकर चला ना मला लवकर जायचं आहे